विनोदी पुस्तकांचं जे काही लेखन असतं ना ते तर खूप खूप साहित्य आहे मराठीमध्ये आणि खूप वेगवेगळे लेखक आहेत की जे विनोदी पद्धतीचं लेखन करतात त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठं नाव जे आहे भारतामध्ये आपण म्हणूयात पु लं देशपांडे म्हणून आणि त्यांचं एक पूर्वरंग म्हणून एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनाच्या संदर्भात बरंच वर्णन केलेलं आहे आणि खरंच म्हणजे अगदीच आपण म्हणतो ना तुफान लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तुफानाचा अर्थ असा आहे की तुम्ही पुस्तक एकदा हातामध्ये घेतलं की ते तुम्ही खाली ठेऊच शकत नाही त्यासंदर्भात मग त्यांनी ते ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्व कडचे जे देश आहेत जापान आहे किंवा मलेशिया आहे थायलंड आहे तर या भागांमध्ये जेव्हा ते फिरायला गेले होते तर त्याचा सं त्या संदर्भात त्यांना अगोदर करावी लागलेली त्यांची प्रवासाची तयारी नंतर त्या तयारी करताना त्यात आलेल्या त्यांना अडचणी नंतर त्यावर त्यांनी काढलेले वेगवगळ्याप्रकारे तोडगे आणि नंतर ते सगळे त्यांच्या त्या बॅगा भरून घेणे आणि मग त्या प्रवा विमानाचा प्रवास आणि त्या त्या देशांमध्ये ते गेल्यानंतर त्यांना तिथं च्या लोकांकडून आलेले वेगवेगळे अनुभव नंतर त्याच्यामध्ये असणारे साम्य स्थळं आणि काहीकाही नवीन गोष्टी की ज्या भारतामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने आहेत आणि त्या देशांमध्ये वेगळ्या पद्धतीने केल्या जातात तर अशा बऱ्याच प्रकारचे वर्णनं जर त्यांनी आपण त्यांची ऐकले तर त्यातला फरक समजून आपल्यालाही खूप हसायला येतं